भारतात कलाकारांना पुरेसं महत्त्व दिलं जात नाही हे अतिशय खरं आहे कारण की कलाकारांना असं समजलं जातं की हां आहे तुमच्यात कला पण याच्याने तुमचं पोट भरलं जाणार नाही म्हणजे आर्थिकदृष्ट्याने तुम्ही संपूर्ण नाही होऊ शकत कलेने नुसतं बऱ्याच जणांचा आता गावाकडे तर कलेला काहीच महत्त्व दिलं जात नाही गावाकडच्या बऱ्याच मुलामुलींमध्ये खूप जास्त कला असते ते खूप छानछान चित्रे काढू शकतात ते गाणं गाऊ शकता ते नाचू शकतात वेगळ्यावेगळ्या पद्धतीने पण त्यांच्या कलेला तेवढी दादच मिळत नाही की त्याला एक फक्त एक एक मनोरंजन म्हणून ते बघता फक्त पण त्याला ते त्यांचं आयुष्यासाठी एक महत्त्वाचा भाग नाही देत की यातसुद्धा आपण आपलं क कर्तव्य करू शकतो आपलं जे आयुष्य आहे ते याच्यावरही चालू शकतं की बरेच कलाकार असे आहेत जे फक्त कलाकारच आहेत त्यांचा कोणताही व्यवसाय नाही आहे ते कोणताही नोकरी करत नाही आहे कुठेच ते फक्त कलेवर आहेत पण हे ग्रामीण भागातल्या लोकांना नाही कळत तांचं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर इंजीनीयर झालं पाहिजे बस्स् बाकी काहीच नाही आणि एखादी खूप मोठं शिका अभ्यास करा डीग्र्या घ्या आणि पा स खूप चांगल्या मोठ्या मार्कांनी पास होऊन गव्हर्मेंट जॉब करा सरकारी नोकरी करा आणि रोज डबा उचला आणि कामाला जा हेच करा असं त्यांचं एक मत असतं पण याच्यामुळे त्यांच्या कलागुणांकडे दुर्लक्ष होतं आता बरेच लोक असे आहेत जे आणि मेन म्हणजे कला कार जो असतो ना तो त्याच्या कामामध्ये आनंद घेत असतो आणि ते आनंदाने तो ते काम करत असल्यामुळे तेला कामाचं ते ओझं नाही होत जसं बाकीचे जे आहेत डॉक्टर इंजिनीयर ते त्यांच्या कामाचं त्यांना खूप प्रेशर असतं त्यांना कळत नाही ते पण त्यांच्या डोक्यावर खूप जास्त ओझं असतं मग त्यांना कुठे जाऊन तो पैसा मिळत असतो पण हे लोकांना कळत नाही की कलाकारांना पैसा त्यांच्या आनंद घेऊनसुद्धा मिळू शकतो कारण की त्यांना त्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मिळत असतो आणि त्या आनंद करता करता त्यांना पैसा मिळू शकतो हे अजून नाही आहे आपल्या देशात तरी नाही आहे आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही आहे खूप कमी लोक जे आहेत ज्यांचा विश्वास आहे की हो कलाकार पण खूप चांगला एक पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावू शकतो आणि त्याचं पोट भरू शकतो हे ग्रामीण भागात खूप कमी प्रमाणात आहे तर तिथल्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी समजून घ्यावं की कला ला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे कलेला संधी द्यायलाच पाहिजे कारण की नंतर वेळ निघून जाते आणि मग आपल्याला वाटतं की यार काय करतो आहे आपण हे जे आपल्याला नाही आवडत आहे ते आपल्याला फक्त पैशांसाठी ते आपल्याला करावं लागतं आहे पण त्यात ना आपल्याला आनंद मिळतो आहे ना सुखी राहतो आहे आपण पण कला अशी गोष्ट आहे की जी कला सादर करून पैचा कमावला जाऊ शकतो आणि दुःखी पण नाही राहणार आपण जर आपल्या आवडतीचं काम आपण करत असू तर हे समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं